आताच्या टाइममध्ये आपण बघतो प्रत्येकजण आपापले मुले इंग्लिश मीडियमला इंग्लिश मीडियमला इंग्लिश शाळांमध्येच घालतात पण मराठी शाळेमध्ये कोणीच घालत नाही मातृभाषा मराठी आहे मराठी भाषेचं पण ज्ञान मुलांना पा हवं आहे आणि ते कंपल्सरी पाहिजेच आपण जे मराठी बोलतो ते मुलांना समजलं पाहिजे मुलांना वाचता आलं पाहिजे मुलांना लिहिता आलं पाहिजे मराठीमुळे एकमेकांचा संवाद होतो मुलांना मुलांचे पालक मराठी असतात आणि मुलांना इंग्लिश शाळेमध्ये घातलं तर मुलांना ते शिकताना पण अडचण येते आणि पालकांना शिकवता पण येत नाही घरी अभ्यास घेताना पण मुलांना इंग्लिश शाळेत घाला पण मराठीचं पण ज्ञान त्यांना हवं आहे मुलांना मराठी येता लिहिता वाचता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे मराठीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे खूप थोर नेत्यांनी संतांनी खूप त्यांचं माहात्म्य पण लिहिलेलं आहे पुस्तकातून ते पुस्तकं पण मुलांना वाचता आली पाहिजे आहेत त्या साठी मराठी शाळेत जी सेमी इंग्लिश असतात त्याच्यामध्ये मराठी पण शिकवलं जातं आणि इंग्लिश पण दोन्ही लँग्वेजचं शिक्षण दिलं जातं अशामध्ये मुलांनी जरी ॲडमिशन घेतल्या तरी चालू शकतात पण मुलांना मराठी शिकणं महत्वाचं आहे हो मान्य आहे इंग्लिश इंग्लिश टॉकिंग असेल इंग्लिशमध्येच सगळं असेल शिक्षण तर पुढेही जाऊन जॉबसाठी प्रॉब्लेम येत नाही पण इंग्लिशमध्येच शिका पण त्याचबरोबर मराठीचं भाषेचं पण ज्ञान पाहिजे मराठी भाषा पण शिकली पाहिजे मराठी भाषेचं पण मध्ये पण बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे आपल्याला जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी कुठे बाहेर कंट्री आऊट ऑफ कंट्री जायचं असेल तर इंग्लिश भाषा तर लागतेच पण मराठी भाषा पण पाहिजेच आणि मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा ह्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत जेवढं म इं मराठीमध्ये माणूस कम्फर्टेबली बोलू शकतो तेवढं इंग्लिशमध्ये नाही बोलता येत आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे त्याच्याबद्दल कोणतीही लाज नाही वाटली पाहिजे बोलताना आपल्याला तर मराठीत बोलताच आलं पाहिजे समोरचा जर इंग्लिशमध्ये असेल त्याला जर मराठी भाषा कळत नसेल तर तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता पण जेव्हा समोरचा मराठी आहे आपण मराठी भाषेच्याच लोकांच्यात गेलो आहे मराठीच आहे आपल्या महाराष्ट्रातलीच माणसं आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही मराठीच बोललं पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठीच भाषा वापरली पाहिजे